फुलाच्या झाडाला माकडापेक्षा उंदीर उंदरांचा आणि पक्षाचा जास्त त्रास होतो पक्षाला सावली होते उंदरं झाडाचे मुळं कुरतडण्याच्या मागं लागतात त्याच्यामुळे झाड वाळून जा असते म्हणून उंदराचे औषध ठेवून उंदराला बंदोबस्त करून झाडाचं करावं लागते कारण काळ्या मातीच्या खाली जमिनी खालून उंदीर येऊन त्याच्या मुळ्या कुरतडतात त्याच्याकरता घूस उंदीर ए याचा जास्त त्रास असतो फुलझाड असल्या वेळी माकडाचा फुलझाडाला त्रास होत नाही पक्षाला खोपा वगैरे करता येतो पक्षाला फुलालाच उपयोग होतो आणि त्याच्यापासून पक्षाचं संरक्षण होते पक्षाचं झाड आपण पक्षाला पा पाणी पिण्याकरता एखादा डब्बा लावला म्हणजे पाणी पितात पक्षाला सावली होते फुलझाड पक्षाला होतो वानराला माकडाला त्याचा काय उपयोग होत नाही उंदरापासून आता झाडाला जपावे लागते कारण काळ्या मातीमध्ये मधून उंदीर घुसला तर आपल्या लक्षात येत नाही म्हणून पाणी टाकल्यानंतर घूस लागल्यानंतर खाली जमिनीला औषध टाकून जोपासावे लागतो आणि फ फ याला फुलझाडाला फवारणी हे केल्यास फळ झाडाची रोपाची सुरक्षित सुद्धा चांगल्याप्रकारे होते